भारतातील रोजगाराचे चित्र सध्या आजच्या घडीला खूप चुकीच्या पद्धतीच्या आहे चुकीच्या पद्धतीची यासाठी की आजच्या घडीला रोजगार भारतीय तरुणांना मिळेनासे झालेले आहेत भारतीय तरुण रोजगारासाठी वणवण करत आहेत किंवा रोजगारासाठी फिरत आहेत ह्या भारतीय तरुणांच्या बेरोजगारीसाठी इथली शासनव्यवस्था त्या ठिकाणी जबाबदार आहे तरुणांच्या केंद्रित रोजगार त्या ठिकाणी निर्माण केले जात नाही हित किंवा तशा पद्धतीची शिक्षण पद्धती ह्या ठिकाणी आपल्याकडे आणली गेलेली नाही पारंपारिक शिक्षण पद्धती आहे कौशल्यवादक शिक्षण पद्धती नसल्यामुळे भारतातील तरुण जो वर्ग आहे हा तरुण र तरुण वर्ग खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारीच्या आहारी गेलेला आहे किंवा बेरोजगारी त्यांना तरुण निर्माण झालेला आहे त्यामुळे ह्या बेरोजगारीमुळे भारतीय तरुण हा अनेक प्रकारच्या चुकीच्या मार्गाकडे वळू लागलेला आहे या तरुणांपुढे रोजगार मिळवण्यासाठी अनेक प्रकारची आव्हानं आहेत ही आव्हानं त्यांना सहज त्या ठिकाणी पेलता न येणारी आहे मग ही पूर्वीचा भारत किंवा प्राचीन भारतामध्ये त्या ठिकाणी शिक्षण व्यवस्था चांगल्या पद्धतीची होती आणि त्या शिक्षण पद्धतीतून त्या कालखंडातील लोकांना तरुणांना रोजगार मिळत होते परंतु आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे आज ज्या शिक्षण व्यवस्थेतून शिक्षण व्यवस्था दिलेली आहे किंवा चालू आहे त्यातून फक्त डिग्री घेणारे तरुण बाहेर पडतात पण त्या डिग त्या तरुणांना नोकऱ्या सहजासहजी प्राप्त होत नाही त्यामुळे कुठे ना कुठे ही शैक्षणिक आव्हाने भारतीय तरुणांच्या पुढे आहेत आणि ही आव्हानं पेलणे त्यांना जमत नाही त्यामुळे ही परिस्थिती बदलण्यासाठी एक चांगल्या प्रकारचे नेते भारतामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि त्या नेत्यांनी किंवा त चांगल्या उद्योगपतींनी ह्या तरुणांचा विचार करून त्या तरुणांना तरुणांच्या हाताला काम देणं महत्वाचं आहे